आजकालच्या जीवनामध्ये वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी भरपूर गरजेची आहे वीज नसेल तर इथं गर्मी पण एवढी होते आपण बिना पंख्याचं किंवा बिना ए सीचं बसूच शकत नाही दुसरं जे आपल्याला सवय लागलेली आहे म्हणजे टेलिव्हिजन आपला चालू असला पाहिजे किंवा मोबाईल मोबाईलशिवाय तर लोकांचं होतच नाही जर मोबाईल चार्ज नसेल तर भरपूर प्रॉब्लेम होतात म्हणजे आपण काहीच करू शकत नाही आप मोबाईल चार्ज नसेल तर कोणाचे इंपॉर्टन्ट कॉल्स आपण घेऊ शकत नाही मोबाईलच्या माध्यमातून ब बऱ्यापैकी लोकांचं व्यवसाय पण चालतो म्हणजे सर्व काही त्यांचं मोबाईलवर डिपेंड असतं किंवा आता जे दुकानांमध्ये पेटीएम मशिन्स वगैरे लावलेल्या आहेत त्यांना पण चार्जिंगची गरज असते तर इलेक्ट्रिसिटी नसेल तर भरपूर प्रॉब्लेम होते इथे पॉवर कट्स होतात आणि जास्त करून पावसाळ्यामध्ये पण जेव्हा म्हणजे वीज वगैरे पडते किंवा जास्त पाऊस पडतो विजेच्या तारा तुटतात त्यामुळे बऱ्यापैकी लोकांच्या उपजीविकेवर परिणाम होतो कारण वीज नाही तर समजा जे कोल्ड स्टोरेजवाले जसं ल लस्सी किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे विकणारे त्यांचं नुकसान होतं व हॉटेल व्यवसायाचं बऱ्यापैकी नुकसान होतं कारण वीज नाही तर जे सामान त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे ते खराब होतं म्हणजे असं नुसतं हॉटेल व्यवसायच नाही तर सर्वच प्रकारच्या व्यवसायामध्ये एखादा कारखाना असेल कंपनी असेल वीज नाहीतर सगळा कारखाना बंद पडून राहतो ठप्प होतो काही लोकांकडे इन्व्हर्टर असतात इन्व्हर्टर पण आहेत जनरेटर पण आहे पण ते सर्वच प्रकारच्या लोकांचं जसं मध्यमवर्गीय झाले आणि लो क्लास लोकं झाले त्यांच्याकडे तर ते इन्व्हर्टर ते ॲफोर्ड करू शकत नाही म्हणजे त्यांना ते परवडणारं नसतं काही थोडेफार श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडेच इन्व्हर्टर आहेत